मला सगळ्या प्रकारची झाडे आवडतात फुलांची फळांची भाज्या सगळे पण आवडते फुले फुले आपल्याला कुठे पण कामं येतात आणि घरापुढे लावल्यानंतर घराची शोभा पण वाढते आणि फळे फळांची पण प्रत्येक फळांची झाडे लावलेले आहेत मी फळे पण आपल्याला खाण्यासाठी खूप यु उपयुक्त आहेत आणि झाडेही असलीच पाहिजे आपल्या घराशेजारी किंवा कुठे पण त्यामुळे मला प्रत्येक झाडे आवडतात आणि भाज्या शेतीमध्ये भाज्या ह्या असल्याच पाहिजे प्रत्येक पालेभाज्या मला खूप आवडतात पालेभाज्या पण आणि मी त्या लावलेल्या पण आहेत जसे की शेपू पालक सगळ्यात मेथी सगळ्याच भाज्या अशा आहे की मी सगळ्या पण लावलेल्या आहेत आणि सगळ्यांची पण काळजी घेते मला फ फुले फळे भाज्या प्रत्येक गोष्टीमध्ये आवड आहे काम करण्याची किंवा लावण्याची